एखादी विशिष्ट नोकरी मिळवण्यासाठी आणि एखादी प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा मी धावण्याचा सराव केलेला आहे आणि त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची जी परीक्षा असते त्यामध्ये धावण्याची सुद्धा एक चाचणी घेतली जाते आणि त्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो आणि त्यामुळं काय होतं की दिवसभर आपण त्या प्रवेश परीक्षेचा लेखी परीक्षेचा किंवा बहुपर्यायी परीक्षेचा अभ्यास केलेला असतो आणि त्याचबरोबर आपल्याला धावण्याचीसुद्धा परीक्षा द्यायची असल्यामुळे त्यानंतरच्या दिवसाच्या भागामध्ये आपण धावण्याचासुद्धा सराव केला की एक बैठक अभ्यासाची आणि मैदानावरचा आपलं धावणं यामुळं शारीरिक आणि बौद्धिक असा दोनही प्रकारचा खुराक आपल्याला मिळतो आणि त्याच्यामुळं मन शांत राहणं विचार नियंत्रित राहणं आणि शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टींवरती त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे होतो आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पुन्हा एकदा आपण त्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी जोमाने लागू शकतो त्याच्यात शरीराचाही भाग कवर होतो आणि आपल्या मनाचाही भाग कवर होतो त्यामुळं हे मी केलेलं आहे आणि त्याचा चांगला फायदा होतो